हा बोला मॅडम हो हो हो बोला ना मॅडम मीच आहे ती

अच्छा हा हा

हा हा

अच्छा अच्छा ओढाताण होते आहे तुमची म्हणजे असं तुम्हाला वाटतं आहे का मग ताई की कुणी आलं आहे बाबा घरामध्ये आणि तो ग्या येऊन गेल्यानंतर असं वाटतं आहे की तुमच्या घरामध्ये असं निगेटिव वातावरण पसरले असं घरामध्ये आलं की निगेटिव वाईब्स तुमच्याकडे ओढल्या जात आहेत किंवा तुम्ही नवरा बायको जवळ बसले सोबत गप्पा करत आहे पण बोलता बोलता तुमच्यात वाद होत आहे त्याच्यामधून असं काय उ जाणवतं आहे का तुम्हाला काही हा हा हो ना हो ना अगदी साधा आणि सोपा सरळ उपाय आहे याच्यामध्ये कोणाचीच तुम्हाला मदत घ्यावी लागणार नाही एक काम करायचं तुमच्या घरामध्ये पिवळ्या मोहऱ्या असतील ना देव घरामध्ये सर्वांच्या घरामध्ये असतात पिव पिवळ्या मोहऱ्या त्या पिवळ्या मोहऱ्या घ्या आणि मीठ घ्या जेवढी मोहरी घेतली तेवढं मीठ घ्या आणि मीठ घेऊन काय करायचं मोहरी आणि मीठ घेऊन काय करायचं तुम्ही ती तुमच्या नवऱ्याच्यावरून सात वेळेस फिरवायची म्हणजे जशी तुम्ही नजर काढत आहे की नाही लहान बाळाची अगदी तसंच करायचं आहे तुम्हाला तुमच्या नवऱ्याची काढा ते झाल्यानंतर ते पाण्यामध्ये विसर्जित करून द्या सात वेळा फिरवणं झालं की नंतर लागले आणखीन घ्या मोहऱ्या मीठ घ्या आणि तुमच्यावरून ओवाळून ते पूर्ण पाण्यामध्ये विसर्जन करा हे केल्याने काय होईल तुमच्यावर जर कुणाची वाईट नजर पडली असेल किंवा तुमच्या नवऱ्यावर कुणाची वाईट नजर पडली असेल तर ती निघून जाईल त्यासाठी तुम्हाला ती मदत होईल हा हा तुम्ही हे करून बघा आणि जर तुम्हाला काही फरक नाही जाणवला असेल तुम्ही आणखीन तुम्हाला उपाय सुचवेन हा हा हा ओके ओके जर तुम्हाला काही वाटलं तर पुन्हा कॉल करा